माझ्या घरी वाचण्याचे सत्र म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला आपल्याला आवडलेला एक उतारा वाचून दाखवावे असं ठरवण्यात आले आणि आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणींना एक दहा घरातील माझ्या मैत्रिणींना बोलवण्यात आले त्याचबरोबर त्यांची कॉलेजमधली मुलंही आली होती आणि अगदी काही नाही वाचन हे म्हणजे फक्त पुस्तकातलंच असलं पाहिजे असं काही गरजेचं नव्हतं तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी व्हॉटसअपला वाचलेलं काही त्यांनी इतर इंस्टावर वाचलेलं असे नवीन नवीन प्रयोग आम्ही घेतले आणि त्यांनी आपल्याला आवडलेली एक गोष्ट वाचावी असं किंवा कविता सांगावी असं घेतलं आणि मुलांनी खूप छान पद्धतीने त्याचं सादरीकरण केलं की अगदी तरुण मुलं जी होती ती ही आणि न त्यांनी व्हॉट्सअप किंवा इंस्टावरच्या काही स्टोरीज सांगितल्या त्याचनंतर या त्यांच्या आईनी न त्यांची वाचलेल्या पुस्तकांबद्दलचं माहिती सांगितली पण यामुळे एक हे झालं की विद्यार्थ्यांना आपणही नवीन काही वाचावं आणि त्यात वेगळं काहीतरी आहे हे समजलं गेलं त्यामुळं विद्यार्थ्यांची वाचन सवय वृद्धिंगत होण्यास मदत झाली